हां हां हां हो ना आहे ना सोलापूर त्याचानं हा मग ह्याला पुढचं ते गाव हां हां हो चडचन हां तिथं बस्ता वगैरे स्वस्त मिळेल हो चांगल्या क्वालिटीचा आपण मुलीच्या वेळेस घेतलंच ना तिथं हां मग तिथंच घेऊयात आपण

आपण गुत्त देऊनच करूयात बिडकरला देऊयात गुत्त हां बेड बीडकर इथलाच आहे ना सोलापूरचा हां आपण लावला नव्हता का पोरींच्या लग्नाच्या वेळेस लावला होता ना हां हां

ब्राह्मण आपण बारशीचा बोलवूया श्रीपाद जोशी तो व्यवस्थित विधी वगैरे करतो हां

हां

हो विधिवत होत आहे हो सगळं विधिवत होऊन जाईल आपलं ते

हो स हो सगळं ते चडचन आणि कमी जास्त पडले तर सोलापूर असं खरेदी करूया आपण नाही आहे म्हणायचं आमचं बजेट काय करणार आता हां हो ना हां विनंती विनंती करून सांगायचं हां हो चालत आहे